हॅलो हा मॅडम नमस्कार हां बोला ना मॅडम हां आहेत ना

सध्या महाराष्ट्रात सगळीकडेच पाऊस चालू आहे तरी बीड जिल्ह्यात सध्या जास्त प्रमाण नाही पावसाचं तुम्ही येऊ शकता फिरायला होऊ शकते मॅडम वातावरण म्हणजे इकडं पाऊस जास्त प्रमाणात नाही म्हणजे पा पाऊस आला तरी एक तासात उघडू शकतो आहे म्हणजे लहान मुलाला कम्पर्टेबल हां होऊ शकते मॅडम काही तुमा काही तुम्हाला अडचण आली तर आम्ही मदत करू शकतात

हो करू शकतात मॅडम

हं होऊ शकते मॅडम काही तुम्हाला अडचण आली तर कॉल श कॉल करू शकता आम्ही तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करू

हो ठीक आहे मॅडम हो